न्यूज चॅनलमध्ये आपल्याला खेळाविषयी खूप बातम्या ऐकायला भेटतात का लहान म म्हणजे खेड्यामध्ये जर ल जागा नसतात त्यांना खूप खेळावं वाटत असतं आहे पण जागेचा अभावी त्यांना भेटत नाही मग हे त्यांनी आता मोठ्या खेळ याच्यामध्ये जा मैदानात जाऊन खेळावं किंवा हे असं असं ते सांग सांगतात सोडवायला पाहिजे त्यांनी आणि समजा हे क कबड्डी वगैरे याच्यासाठीसुद्धा मोठं मैदान लागतं ह्या अशा समस्या बऱ्याच असतात तर ते आपल्याला चॅनलमधून अशा भेटतात आणि अजून बऱ्याच खेडेगावामध्ये सुद्धा अशा बऱ्याच समस्या आहेत शहरामध्ये सुद्धा समस्या आहेत आणि खेळण्यामध्ये दुखापत होते त्यांना मग ते आपल्याला ते पण बातमी आपल्याला कळते कोणाला आणि असे बरेच खेळाडू आहेत लहान घरामध्ये मुलं असं कसं खेळणार त्याच्यासाठी मैदान पाहिजे हे पाहिजे आणि कबड्डी खोखो वगैरे याच्यासाठी असं खेळतात क्रिकेटवर क्रिकेटवर पाऊस पडला की ख मग खेळ बंद होतो मग त्याच्यासाठी ही समस्या आपण सोडवायला पाहिजे ते समस्या कशा सोडवायच्या ह्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत अजून अशा बऱ्याच समस्या असतात खेळा खेळाडूसाठी की जेणेकरून त्यांना जागा उपलब्ध व्हायला पाहिजे किंवा अजून असं काहीतरी मैदान मिळायला पाहिजे त्यांना प्रोत्साहन भेटायला पाहिजे अशा समस्या सोडवायला पाहिजेत आणि हे अशा